हॅलो हां साई कशी आहेस तू आता सगळं ठीक आहे तुम्ही कसे आहे आता हे काय म्हणते आता मग कोणती मूव्ही निघाली आहे माहिती आहे तुम्हाला ल लेटेस्ट किंवा मी

आणखी तुम्हाला कशी वाटली ती मूव्ही तुम्हाला कशी वाटली मूवी ती आता शाहरुख खान होती म्हणून सगळ्यांना छान वाटते तशी शाहरुख खान माझा फेवरेट ॲक्टर आहे आता इतक्यात हो मराठी मराठी आहे मराठी जास्त पाहत नाही मी तर मला मराठी म जास्त माहिती नाही पण नाही नाही आताही आताची मूव्ही खूप छान राहतात जसं की जसं की मागच्या वेळेसारखं नाही राहत म्हणजे नाईंटीजसारखं नाही राहत पण आता कसं नॉलेजेबल म्हणजे नॉलेजेबल मूवी पण येतात आणि एंटरटेन मूवीज पण येतात खूप सारे कॅटेगरीज राहते बॉलीवूडचे तर आपल्यावर राहतात की को आपण कोणते पाहतो तर मग हो आता मी पुष्पा टूसाठी वेट करत आहे हो आता के जी एफ थ्री आणि पुष्पा टू यायची आहेत त्याच्यासाठीच वे वेट करत आहे नाहीतर बाकी तर सुरूच आहे आणखी तुम्ही सांगा अच्छा ठीक आहे मग हो ठीक आहे मग नंतर बोलते बाय